आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच दुसऱ्यांकडून काम करून घेणारा आणि स्वतः काम केलं असं म्हणणारा दुसऱ्यांचं काम आपलं म्हणणारा अन आणि हे दुसरं काम करतात ना त्यांचं हक्क काढून घेणारा त्याला आयत्या बिळावर नागोबा असं म्हणतात अजून एक आहे ते म्हणजे भरलेलं भांडं वाजत नाही खाली असलेलं भांडं खूप वाजतो म्हणजे जेव्हा डोकं भरलेलं असतं ना तेव्हा माणूस विचार करून सभ्यपणे बोलतो आणि जेव्हा भांडं भरलेलं नसतं ना म्हणजेचं डोकं खाली असतो तेव्हा माणूस काय पण ब बडबड करत जातो काय पण दिसताना काय पण सांगत जातो त्याच्या डोक्यात काहीच नसतं खरं तर